लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो हा सोहळा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी आणि मित्रमंडळीसाठीही विशेष असतो लग्नात आनंद लुटण्याचे अनेक मार्ग असतात आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचा आनंद घेतो लग्न हा एक असा प्रसंग असतो जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र येते नातेवाईक चुलते चुलती मामा मामी आज्जी आजोबा भाऊ बहीण सर्वजण एकत्र येऊन लग्नाचा सोहळा साजरा करतात खूप दिवसांनी भेटलेले नातेवाईक भेटल्याने विशेष आनंद होत गप्पा हशा मजा मस्ती यात वेळ कसा जातो हे कळतच नाही लग्नात मित्रमंडळीची खास मजा असते वऱ्हाडातील मित्र किंवा वधुपक्षातील सखेसोबती लग्नाची धावपळ सजावट वऱ्हाडी पाहुण्यांची व्यवस्था यामध्ये मदत करतात त्याचबरोबर ते संगीत डान्स मजाक मस्करी करून संपूर्ण वातावरण आनंददायी ठेवतात भारतीय लग्नांमध्ये संगीत आणि नृत्य हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो हळदी साखरपुडा संगीतरात रिसेप्शन अशा विविध कार कार्यक्रमांमध्ये भरपूर गाणी वाजवली जातात आणि सर्वजण त्यावर ताल धरून नाचतात काही लोक स्वतः नाचण्यात सहभागी होतात तर काहीजण पाहून आनंद घेतात लग्न म्हटले की उत्तम जेवण आलेच वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेणे हा आनंदाचा एक महत्त्वाचा भाग आहे स्टार्टसपासून ते मुख्य जेवण चाट मिष्टान्न अशा विविध पदार्थांचे रेचचेल असते खास करून मराठी लग्नांमध्ये पुरणपोळी बासुंदी श्रीखंड मसालेभात पिठलं भाकरी यांसारखी पारंपरिक पदार्थ असतात लग्नातील विविध वेगवेगळ्या संस्कृतीनुसार बदलतात पण प्रत्येक विधीमध्ये एक वेगळी मजा असते उदाहरणार्थ हळदी समारंभात हळदीचा उधळपट्टी खेळ वरातीत नाचणे मंगलाष्टक ऐकताना वऱ्हाडींच्या भावना नवरा नवरीच्या नावाची मजाक मस्करी हे सर्व काही आठवणीत राहते आजकालच्या डिजिटल युगात लग्नातील आठवणी जपण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शूट हा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे लग्नातील सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपणे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढणे आणि नंतर ते मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करणे हाही एक वेगळाच आनंद असतो लग्नात वरात ही सर्वात धमाल करण्याची संधी असते ढोलताशांच्या तालावर किंवा डी जेच्या गाण्यावर सगळे वऱ्हाडी नाचतात नाचताना कोणतीही अडचण वाटत नाही आणि त्यातून उत्साहात सर्वजण एका वेगळ्याच रंगात रं रमून जातात संगीत नृत्यासाठी उत्तम गाणी लग्नात नाचण्यासाठी आणि मजा करण्यासाठी काही निवडक गाणी खाली दिलेली आहेत मराठी साँगमध्ये वेगवेगळे साँग येतात झिंगाट मल्हारी माझ्या राजासारखा नवरा लग्नाळू वाजले की बारा बाई ग बाई धमाल सोंगाड्या या सर्व गाण्यांवरती आपण डान्स करू शकतो त्यानंतर बॉलिवूड हिट्समध्ये गल मिठ्ठी मिठ्ठी बोल बधाई गो बधाई तेंनु घोडी किन्ने चढाया मऊजा ही मऊजा आज की फार्टी बलम पिचकारी सावन मे लग गई आग त नागीन डान्स ही सर्व गाणी बोल बॉलिवूडसमध्ये येतात डी जे स्पेशल गाणी जर म्हटले तर ढोल जे जे ढोल कमरया बेबी डाॅल हाय हिल्स दारु देसी चौगाडा लुंगी डान्स धीरे धीरे ही सर्व गाणी येतात वरातीत धमाल करणारी गाणी म्हणजे ढोलताशा जे की पारंपरिकमधे येते हळद लागली लेझिम नागिन चलो बुलेया ही गाणी येतात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो नृत्य संगीत मस्ती हसणं खिदळणं आणि एकमेकांसोबत घालवलेले एक सुंदर क्षण हे आयुष्यभर लक्षात राहतात लग्नाचा आनंद लुटण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्याच तरी या क्षणांचा आनंद मनमुरात लुटावा हेच खरे